एकदा मॅडमनी मला खूप महत्त्वाचे कागदपत्रं दिले माझ्याजवळ डॉक्युमेंट्स ठेवण्याकरता दिले मग मी ठेवले ते बरेच दिवस ठेवले आणि त्यावर त्या बायांचे नावसुद्धा भरले मला त्यांनी सांगितलं होतं महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत आणि तुम्ही यांच्यावर दहा बायाचे देते म्हणे तुम्हाला दहा बायांचे नावं तुम्ही भरून ठेवा म्हणत होते मग मी ते नावसुद्धा भरून ठेवले आणि बरेच दिवस माझ्या फाइलमध्येच होते ते खूप दिवस माझ्या फाइलमध्ये मी ठेवली त्यांना पाहतही होती मी म्हटली की मॅडम म्हटलं हे कागदपत्रं मागतात की नाही मागत काहीच नाही म्हटलं कागदपत्रं दिली आहे आणि काही मागूनही नाही राहिलं म्हटलं मला तर मग मी काय केलं ते एका फाइल ती फाइलची फाइलं कुठं ठेवली हे काही माझ्या लक्षात नाही आलं आणि मी सर्व घर पाहिलं पूर्ण घर पाहिलं जिथे डाक्युमेंट्स ठेवतो तिथे सर्व पाहिले सर्व ओपन करून पाहिले फाइल पाहिली रजिस्टर पाहिले सर्व पाहिले परंतु मला काय ती फाइल दिसली नाही मग मी इतकी घाबरली आता जर माझ्या मॅडमना जर माहिती झालं म्हटलं तर मला काय करतील आणि काय नाही बोलतील ते तर गोष्ट वेगळीच परंतु बाकीच्याही इतर बाबी होतीत आणि मला म्हटलं ह्या काढून टाकतील आता इथून मग मी खूप विचार केला खूप विचार केला आणि मला एकदम करमेनासं झालं त्या गोष्टीमुळं कारण की महत्त्वाचे डाक्युमेंट्स होते मग मी खूप विचार केला आणि मनाचा पक्का हिय्या केला की नाही आता मॅडमला खरंच सांगायचं मग मी मॅडमला फोन लावला मॅडम बोलल्या हॅलो काय बो कशासाठी फोन केला मी म्हटलं मॅडम माझी जे डाक्युमेंट्स होते तुम्ही दिलेले दहा ते माझ्याच्यानं हरवले किंवा घरात कुठं ठेवले हे मला काही माहिती नाही म्हटलं मॅडम तर मॅडम म्हणत होत्या तुम्ही घरातच पाहा म्हणे तिथे ठेवले असतील कुठेतरी मी म्हटलं मॅडम कुठेच दिसून नाही राहिले आणि ही चूक माझ्याच्यानं झाली तुम्ही मला पुन्हा ते डाक्युमेंट्स पाठवा आणि मी त्याचे झेरॉक्स काढून नाव तुम्हाला भरून देते तर मॅडम म्हणत्यात तुम्ही स्वतःहून मी म्हटलं हो मॅडम कारण की ही जी चूक मी केली ती माझी चूक मीच चांगली करणार मॅडम मीच सोडवणार मी ही चूक दुसऱ्याच्या माथी कसं मारू म्हटलं आणि म्हणून मग मी खोटं नाही बोलली मॅडमला माझा खूप आनंद झाला की तुम्ही खोट्या नाही बोलल्या खरं सांगितलं म्हणे